मी आजपर्यंत पर्यटकाशी संवाद साधलेला नाही कारण आमच्या जो काही भाग आहे ह्या भागामध्ये कुठलंही पर्यटन स्थळ नाही आहे त्यामुळे तिथपर्यंत कुणीही पर्यटक येत नाही व त्याबद्दल मी त्यांची माहिती तुम्हाला व्यवस्थितरीत्या पूर्ण देऊ शकत नाही त्यामुळे मी त्यांना काही सांगू शकत नाही